मी बहुत गरीब होतो माझी आई दुसऱ्याच्या घरी भांडी धुवायला जात होती आणि मले तसं कसंबी करून त्यानं मला शिकवलंन कॉलेजमध्ये दाखला दावलंन आणि त्याने मला असं बनवलंन की आता मला जॉब करायची गरज आली आहे आता माझ्या आईला कोणत्याही एक रुपयाची काही तकलीफ नाही आहे काहीच नाही आहे कावून की आता त्यानला मला घरी बसून चारायचे आहे म्हणून आता मला आईला काही तकलीफ द्यायची नाही आहे आणि पढाई पढाई मी न आता केली आहे बारावी पास आहे सर्व काही फक्त आईमुळे बस शिक्षण माझं चांगलं झालंय